हॅलो हॅलो हॅलो मॅम मी पूजा बोलत आहे हां कॉले कॉलेजमध्ये नंबर लागलाय का हा मॅम ऍक्च्युली मी आत्ताच ट्वेल्थ पास केलेलं आहे तर मला तुमच्या कॉलेजमध्ये कोणते कोणते नवीन एज्युकेशन स्किल्स निघालेत किंवा जे नवीन नवीन जे निघालेत ते मला विचारून घ्यायचं होतं तुमच्याकडनं मॅम माझं ट्वेल्थमधे कॉमर्स होतं मॅडम कॉमर्स याच्यामध्ये हां हां माझं ट्वेल्थमधे कॉमर्स होतं तर मी बी सी सी एमध्ये ॲडमिशन करू शकते का अच्छा बी सी सी एसाठी फिज वगैरे काय आहे मग किती म्हटलं तुम्ही तीन हजार रुपये अच्छा प्रॅक्टिकल बुक जी आहे ती कॉलेजमधनंच प्रोव्हाइड होणार आहेत का

अच्छा अच्छा अच्छा मॅम मला असं विचारून घ्यायचं होतं कीबी सी सी एला जास्त स्कोप आहे का फ्युचरचा हिशोब आपण जर विचार केला तर आताबी सी सी एला स्कोप जास्त आहे का म्हणजे बी सी सी ए सोडून अजून कोणता असा स्को कोर्स आहे की म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गेलो आणि आपला म्हणजे जास्त स्कोप मिळाला बीएस्सी पण मॅम मी बीएस्सी नाही घेऊ शकत ना माझं कॉमर्स होतं कॉमर्सच्या फिल्डमध्ये

मॅम माझं कॉमर्स होतं कॉमर्समध्ये सायन्स नसतं ना मॅम माझं कॉमर्स होतं कॉमर्समध्ये मी सायन्सचं कुठलंही फिल्ड नाही घेऊ शकत मॅम मी बी सी सी ए एक्झाम मी घेऊ शकते बट त्याच्याव्यतिरिक्त बी ई किंवा मी अच्छा अच्छा अच्छा अच्छा ओके बरं ठीक आहे ठीक आहे ना मॅडम मी तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली मी ती माझ्या फॅमिलीला घरच्यांना सांगते थोडंसं सजेस्ट करते त्यांना जर वाटलं चांगलं बी सी सी एबद्दल तर मग मी कॉलेजमध्ये येऊन ॲडमिशन करायला रेडी होऊन जाईन ठीक आहे मॅम ठीक आहे ओक्के मॅम थँक्यू